बहुतांश असा दाख दाखवलेलं आहे की जी बातम्यामध्ये पाहतो ते सत्य परिस्थितीमध्ये ती वेगळीच असते किंवा सत्य परिस्थिती वेगळी असते आणि बातम्यामध्ये विपरीत दाखवलेलं असतं याचा समाजावर खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो कारण बातम्यामध्ये जे दाखवलं जातं काही काही लोक ते सत्य मानतात किंवा खरी परिस्थिती मानतात व त्यानुसार पुढचं पाऊल उचलतात त्यामुळे अशा खोट्या बातम्या दाखवणे समाज माध्यमांनी किंवा वेगळ्या वाहिन्यानी बंद केल्या पाहिजे याचा बाल मनावर त्याचबरोबर जे काही इतर लोकांवर सुद्धा याचा वाईट परिणाम होऊ शकतो